दीर्घपल्ल्याच्या किंवा दीर्घकाळाच्या बाईकिंग सहलीसाठी खूप काही गोष्टी आपल्याला आपल्या आपल्याला लक्षात ठेवा लागतील एकतर आहे आपल्या गाडीचं मायलेज पेट्रोल त्याचा खर्च त्याचे गाडीच्या ते कंडिशन जायसाठी ते पण आपल्याला खूप पहावं लागेल गाडीचं इन्शुरन्स काढून घ्यावं लागेल आपल्याला कधी काय होईल आपल्याला काय सांगता येणार नाही आणि काही ठराविकच गोष्टी आपल्याला अफ कोर्स आपल्यासोबत नेता येईल कारण की आपण खूप दिवस त्या गाडीवर राहू शकणार नाही त्या गाडीवर जास्त सामान पण आपण नेऊ शकत नाही तर साहजिक आहे काही गोष्टी असणार आहेत कपडे खायचं प्यायचं पैसे आणि टेंट वगैरे जरा जर आपण त्याला एकाचंही असं करून घेऊन गेलं तर जाऊ शकतो एका बॅगमध्ये पॅक करून असतंच काय भेटतं फोल्डेबल वगैरे ते आणि साहजिकच साध्या गोष्टी आपल्या रोजच्या लागणाऱ्या आपल्याला ते सग सगळ्या वापरायच्या साबण वगैरे ते साबण बेस पेस्ट सगळे घेऊन जायचं कारण की ते सहलीमध्ये खूप कामाला येतात आणि जर राहिला सहलीमध्ये येणारे प्रॉब्लेम ते येतात फक्त रोडमुळे कारण की रोड वेळ चांगलं नसतात त्यामुळे आपल्या गाडीची कंडिशन खराब होऊ शकते ते आपल्याला पाहून गाड्या चालवावं लागेल आणि वेगवेगळे आपण जर स स्टेट्समध्ये जात असेल तर तिथली आपली भाषा याचे पण ध्या ध्या ध्यान ठेवावं लागेल त्यासाठीच